हॅलो मी नारायन साठे बोलतो आपल्याकडे जेवणाची ऑर्डर देऊन जेवणं केलेले आहेत आम्ही म्हणजे पाच सहा जणं जणांची जेवणं केले आहेत तर जेवणाची पूर्ण व्यवस्था आणि चांगले पदार्थ मिळाल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो